अच्छा हा ठीक आहे ना तुम्ही तुमचं नाव काय आहे गुलाने कुठे घ्याय तुम्ही कुठचे आहेत प्रॉपर अच्छा मेडिकल हॉस्पिटलमध्ये लस आहे लसचे तीन प्रकार आहे कोव्हॅक्सिन कॉर्बेव्हॅक्स आणि कोविशिल्ड तुम्ही आत्तापर्यंत किती डोस घेतलेले आहेत अजून कोणतीच नाही घेतली आहे का तुमचा एज किती आहे तर सत्तावीस होणार नाही का तुम्हाला आता सुरु कोविशिल्ड जे चालू आहे तर सेन्टरमध्ये या आणि घेऊन जा आणि व्हॅक्सिनेशनचे फायदे तुम्हाला वॅक कोविड झालेला होता आहे का आत्ता नाही झालेला आहे ना आणि व्हॅक्सिन घेणे घेणे का महत्त्वाचा आहे कारण की आपल्या इम्युनिटी पावर वाढते आणि आपल्याला रोगप्रतिकारशक्ती माहित आहे का रोगप्रतिकारशक्ती ती वाढते कारण की आता कोविडमुळे किती तरी जनसंख्या मरण पावत आहे ना त्याच्यामुळे काय होत आहे त्याच्यामुळे आता व्हॅक्सिन घेणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सर्वांचा रूल आहे तिन्ही डॉस घेणं कंपल्सरी आहे तुम्ही तर तिन्ही डोस घेणं कंपल्सरी आहे तुम्ही जर घेत नसेल तर काही नाही पण आता परंतु आता तुमचं भरपूर उशीर झाला तुम्हाला एक पहिला डोस घ्यायसाठी परंतु असंच सर्वात पहिलं डोस घेऊन घ्या स्वतःची काळजी घ्या मास्क लावा जेणेकरून काय करोनाचे विषाणू तुमच्यामध्ये अंदर नाही जाणार नाही का त्याच्यामुळे आणि काय करा तुम्ही घरीच राहा जास्त फिरू नका कामाचं जे आहे घरचं फक्त जे आवश्यक कामासाठी बाहेर निघा घराच्या त्यानंतर त्याच्या समजली का माहिती तुम्हाला कोविड व्हॅक्सिनेशनची हा काही प्रश्न आहे का तुम्हाला कोविडचा सध्या आता कोविशिल्ड घेऊन घ्या सर तुम्ही कोविशिल्ड आहे आपल्याकडे अव्हेलेबल हा कोविशिल्डला ह्या अठरा प्लस लोकांना कोविशिल्ड आम्ही देतो हा कॉर्बेव्हॅक्स आता पंधरा प्लस देतो त्याच्यामुळे मग एकदाच जर कोविशिल्ड तुम्ही घेतली ते एक डोस एकाच एकाच लसची घ्याला लागते तिन्ही डोस कोविशिल्डच बोला तुम्हाला सर उद्या ही मिळू शकते आज ही मिळू शकते सेंटरवर गेल्यानंतर तीन महिन्यांनी सर तीन महिने झाले का कंप्लिट दुसरा डोस घ्यायचा त्याच्यानंतर तीन महिने झाले का तिसरा डोस घ्यायचा म्हणजे तिन्ही तिन्ही डोस घेणं कंपल्सरी आहे बुस्टर डोस सेकंड डोस आणि बुस्टर डोस तर तुम्ही पहिले पहिला डोस घेऊन घ्या आणि त्यानंतर मग तीन महिन्यांनी तुम्हाला मॅसेजेस येतील किंवा आमच्या इथे कॉल कॉल सेंटर आहे तुमच्या त्यानुसार तुम्हाला कॉलसुद्धा येतील तुमचा व्हॅक्सिन घेण्यासाठी नाही का आणि तुम्हाला मॅसेज सुद्धा येतील तुमचा फर्स्ट सेकंद डोस हे तारीख भरल्यानंतर आणि थोडस थोडं थोडं व्हॅक्सिन घेतल्यानंतर थोडा आपल्याला थकावट जाणवते कारण की कसं आहे सर व्हॅक्सिन घेणं काय आता बघा कोविड हे कोविड कोरोना हा आपला नवीन नवीन विषाणू आहे जे की आपल्या शरीलाला माहिती नाही आपल्या पांढऱ्या पेशी आहे ना पांढऱ्या पेशी काय करत असते ते बाकीचे बॅक्टेरीया आहे त्यांच्यासोबत युद्ध करून आपल्या शरीराला सुरक्षित ठेवते आणि आपण काय आपण आपले कोविड आपण व्हॅक्सिन कशासाठी ते की त्याच्यासाठी पावर वाढवण्यासाठी आपल्या पांढऱ्या पेशीची पेशींची त्याचमुळे थोडं काय होऊ शकते तापा तापाची सौम्य ता ताप येऊ शकते त्याच्यामुळे आम्ही एक तुम्हाला पॅरासिटमोल देतो तुम्हाला जर कणकण वाटली तर सायंकाळी एक पॅरासिटमोल घेऊन घ्यायची सर

दोन मिनिट झाले का झाले ओके ठीकआहे बाय ठेऊन द्या